भारतात सगळ्यात मोठे आव्हान सध्याच्या वेळेमध्ये तर कोरोना कोरोना ही महामारी सगळीकडे म्हणजे इतका त्याचा म्हणजे प्रभाव झालेला आहे ना भारतामध्ये स्पेशली दुसऱ्या कंट्रीमधून ती आपल्या भारतामध्ये आलेली आहे त्याच्यासाठी शासन डॉक्टर त्याचं कमी स्प्रेड झालं पाहिजे तर त्याचं पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष देत आहे गव्हर्मेंट खूप साऱ्या वेगवेगळ्या स्कीम्स लॉन्च करत आहे लॉकडाऊन मेन तर इतक्या म्हणजे दोन वर्षांपासून लॉकडाऊन ठेवणं म्हणजे ते तो जो रोग आहे त्याचं जास्त स्प्रेड नाही झालं पाहिजे म्हणून लॉकडाऊन आणि आणि लॉकडाऊन लावल्यामुळे घरी खूप जास्त म्हणजे कोणाकडे आता जेवणाचं आणि बेरोजगारी भरपूर पण ते सगळं पुरवून म्हणजे शासन घरी विनामूल्य जे शासन विनामूल्य राशन वगैरे सगळं काही प्रोव्हाइड करत आहे लोकांपर्यंत आणि जे कोरोना पेशंट आहे त्याचं जास्त स्प्रेड होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी क्वारंटाईन हे पण काढलेलं आहे की त्याच्यामुळे दुसऱ्यांना पण असं तोच रोग नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी शासन पूर्णपणे ते त्यांची जबाबदारी पार पाडत आहे डॉक्टर्स लोक आणि नागरिक पण पूर्णपणे त्याच्यामध्ये सहभागी होत आहे त्याच्या स्कीम्समध्ये आणि जसं की मास्क कोरोनामध्ये कोरोनाच्या काळामध्ये मास्क हे खूप इम्पॉर्टन्ट आहे ते पण म्हणजे पाळत आहे जसं शासन म्हणत आहे त्याप्रमाणे सगळं चालू आहे शासन त्यांच्या वतीने सगळं काही करत आहे पुन्हा वेगवेगळे को कोरो क्वारंटाईन व्हॉले व्हॉलेंटेअर्स अँड ऑल धिस सगळं काही त्याच्यामध्ये आहे आणि होईन तितकं त्यांच्याकडून ते प्रयत्न करत आहेत चांगले पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येता नागरिकांकडून सुद्धा